व्यवसाय सुरू करतांना औपचारिकता म्हणजे स्वतःचा मा स्वतः माल स्वतः माल विकत घेणे विकणे कश्टमरला कोणत्या प्रकारे हँडल करणे हे महत्त्वाचं असते औपचारिकतेमध्ये कुठून माल कोणत्या माल कुठून घ्यावा कोणता माल कुठं स्वस्त भेटते कोणता माल कोणतं कश्टमर हा माल घेऊ शकते हे मग हे गुण असणं मग हावम् आवश्यकता आवश्यक आहे आणि धंदा कोणताही नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्ण औपचारिकता असणं महत्त्वाचं आहे पूर्ण मार्गदर्शन पूर्ण मॅनेजमेन करणं महत्त्वाचे आहे व्यव व्यवसाय सुरू करणं मग व्यवसाय सुरू करणं म्हणजे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी माल विकणे माल घेणे माल कस्टंबर तयार करणं मग कस्टमर जुळणं कस्टमरसोबत व्यवस्थित बोलणं मार्केटमध्ये माल विकत घ्यायला जातांना वे माल व्यवस्थित विकत घेणं मालाची माल जास्त जास्त कॉन्टेक्ट कॉन्टेस्टमध्ये विकत घेणं मालाची माल जेवढा कॉन्टेकमध्ये विक कॉन कॉन्चेटमध्ये विकत घ्याल तेवढं तो आपल्याला स्वस्त मिळेल त्याच्यानंतर आपण त्या गिऱ्हाईकाला कायसाठी काय विकू शकतो ते माल विक आपल्या दुकानाकडे आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी आपण गिप्ट ठेवू शकतो किंवा नवीन उप्रगत उपरनं तयार करू शकतो नवीन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्या स्वतःच्या आणि स्वतः दुकानाचं नाव वरू नावसाठी आपण नवीन नवीन उपक्रम तयार करू शकतो किंवा बेस्ट ऑपर देऊ शकतो बॉम्ब्लॅण लावू शकतो आपल्या दुकानाची अॅडोटाईज आपल्या व्यवसायाची अॅडोटाईज करुवा करू शक करावं लागते जेवढी व्यवसायाची अॅडोटाईज होईल तेवढं आपल्या व्यव आपल्या नव्या व्यवसायाले आवश्यकता जुळं कश्टंबर जुळंन मग भांडवलमध्ये भांडवल न नवीन व्यवसाय सुरू करण्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे भांडवल असणं आवश्यक आहे भांडवल असलं तर आपण कस्टमरला जे वस्तू पाहिजे ते आपण त्याला तो हेक प्रोडेक् करू शकतो किंवा भांडवल व्यवसाय सुरू करणं म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्व म्हणजे भांडवल असणं गरजेचं आहे जेवढं मोठं भांडवल असेल तेवढा मोठा तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता मार्केटमध्ये व्यवसायमध्ये तुम्ही नवीन गेल्याल तुम्हाला माल कुठून भेटणार आहे ज्याच्यातनं भाण उधार माल भेटणार आणि त्याच्या यानं आपण स्वतः त्यांला भांडवल असलं तरच आपण तो माल विकत घेऊ शकतो नवीन मार्केटिंग म् न मार्केटिंग तयार करू शकतो आपण अॅडोटाईच करण्यासाठी भांडवलाची महत्त्वाची गोष्ट आहे भांडवल हा त्या भांडवलसाठी म्हणजे प्रथम भांडवल असणं खूप गरजेचं आहे भांडवल असल्यामुळे आपण व्यवसायात व्यवसाय हा चांगल्या तऱ्हेनं चालू शकतो